बाईक चालवताना आपण हेल्मेट घालायला पाहिजे हेल्मेट तर घालतोच त्याचबरोबर जर शक्य होत असेल तर बाईकचे जे काही गेअर वगैरे आहेत किंवा ज्याचं जे ब्रेक वगैरे आहेत ना ते व्यवस्थित चेक करायला पाहिजे आणि वेळ टाईम टू टाईम त्याची सर्विसिंग करायला पाहिजे त्याचे जे नट वगैरे आहेत ना ते फिट वगैरे करायला पाहिजेत सर्विसिंग केल्यामुळे टाईट वगैरे ते लूज झाले तर कुठं काही पण होऊ शकतो आणि व्यवस्थितपणे ज्यावेळेस आपण रस्त्यानं चालतो तर जे काही नियम आहेत किंवा आपण जर रस्ता ओलांडताना जे करायला पाहिजे इंडिकेटर द्यायला पाहिजे हात दाखवायला पाहिजे किंवा कुठेही कोणाला क्रॉस ओवरटेक करायचा नाही अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि सोबतच प्रवास करत असताना जे गाडीचे डाक्युमेंट आहेत बघा गाडी आपली आहे पण जर कुठल्या पोलीसवाल्याने चेक वगैरे केलं की बा तुम्ही गाडी चोरीची आणली नाही आहे किंवा दुसऱ्याचे नाही आहे कशानं काही झालं गाडी व्यवस्थित आहे याचे जे काही डाक्युमेंट असायला पाहिजे आहेत ते सोबत मी ठेवतो आणि सर्वांनी ठेवायला पण पाहिजे जसं की लायसन झालं अॅट लीस्ट लायसनचं झेरॉक्स पण त्यानंतर गाडीची पी यू सी झाली जे गाडी व्यवस्थित आहे आमच्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यासाठी ते पी यू सी पण ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर गाडीचा इन्शुरन्स जर तुम्हाला काही अपघात झाला किंवा दुसऱ्याच्याला अपघात झाला तर आपल्याजवळ जर तेवढे काही पैसे वगैरे नसेल तर आपण दुसऱ्याला काय मदत करू शकतो त्याच्यानं इन्शुरन्स पण महत्त्वाचा आहे त्याची पण झेरॉक्स आपल्यासोबत ठेवायला पाहिजे आणि सोबतच गाडीची जे काही आपलं आर सी बुक राहते ज्याच्यावर सर्व डिटेल राहते त्याची एक झेरॉक्स कारण की बघा तुमची गाडी चोरी झाली जर कुठं तर तुमच्याजवळ काही नाही असायला पाहिजे की जे जर अशी अशी गाडी होती जी काय झालं किंवा जर तुम्हीच चोरी करून कोणाची गाडी आणली नाही याचं प्रूप म्हणून पण ते ठेवायला पाहिजे